हॅलो तुम्ही स्विगीवरून बोलत आहात का मी कोल्ड कॉफी सँडविज आणि पिझ्झा मागवला होता कोल्ड कॉफी आणि सँडविज आलं पण पिझ्झा आलाच नाही म्हणजे जे आवडतं तेच तुम्ही पाठवलं नाही आणि हे आम्ही तुम्हाला फोन करतो आहे तर तुम्ही फोण पण रिसीव्ह करायला तयार नाही जर तुम्ही माझं पिझ्झा आणून देत असाल तरच मी तुम्हाला बिल पे करते नसेल तर मग तुम्ही तसं सांगा आता आमच्या इथे सगळ्यानांच पिझ्झा खायचीच हे होती आणि तुम्ही तेच नाही पाठवलं तुमची सर्विस जर चांगली नव्हती तर तुम्ही पहिलेच सांगायचं होतं ना आम्हाला एक तर तुम्ही खूप उशिरा आमची ऑर्डर पाठवली आहे त्याच्यानंतर पिझ्झा मिसिंग आहे आणि चीझ पिझ्झा सांगितल्यावर तुम्ही तो पण पाठवला नाही आहे म्हणजे हे काय आणि तुम्हाला सांगितल्यावर तीन तीनदा फोन करतानासुद्धा तुम्ही असंच करता आणि फोन उचलायचे नसेल तर तुम्ही कशालाच हॉटेल टाकलं हे सांगा आम्हाला